खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याकडे बऱ्याच छोट्यामोठ्या ॲकॅडमी आहेत शाहू स्टेडियम आहे तसंच तालीम संघ आहे पैलवानांसाठी तालीम आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या बाकीच्या खेळांसाठी फुटबॉल असूदेत तुमचे क्रिकेट असूदेत बॅडमिंटन असूदेत स्विमिंग असूदेत त्यासाठी शाहू स्टेडियममध्ये व्यवस्था आहे आणि लहान मुले तसेच वयोवृद्ध लोकं सकाळी चालण्यासाठी तिथं वॉकिंगसाठी पण त्यांना त्या गोष्टी आहे तिथं क्रीडा संकुल याचबरोबर खेळाडूंची निगा राखण्यास पण तिथं सकाळी नाष्ट्याची सोय दूध आणि पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांसाठी तसेच तिथं सॉफ्ट ड्रिंक पण असते की जे जेणेकरून तिथं विद्यार्थ्यांची एनर्जी वाढ वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या रनिंगसाठी एनर्जी व्हावी म्हणून त्यांना ते दिले जाते याचबरोबर शाहू स्टेडियम आता अद्ययावत झालेलं आहे तालीम संघही आत अद्ययावत झालेलं आहे तसेच झेड पी ग्राउंडही त्या सोबतीला आमच्याकडे त्या रनिंगसाठी किंवा द तुमचं फुटबॉल फुटबॉलसाठी पण तिथे ब मोठं मैदान आहे तिथे युवा वर्ग पूर्णपणे सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस सारतो प्रॅक्टिस करतो याचबरोबर ते देशासाठी नक्कीच उद्या योगदान चांगले देतील साताऱ्यातून माझ्या हे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे